राज्यातील आरोग्यसेवांच्या पायाभूत सुविधांची स्थिती आमच्या इकडे खूप चांगली आहे लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी रुग्णालय दवाखाने आणि आरोग्यसेवा कर्मचारी आमच्याकडे दोन किंवा तीनपेक्षा जास्त असतात ते आमच्या आरोग्यदेखील बरोबर असल्यामुळे नाल्या नाले वगैरे स्वच्छ करतात व रस्ते झाडणे हे सुद्धा कामं त्यांच्याकडे असते